विकानशील जगाबद्दल असं मत आहे की जग भरपूर बदललंच आहे कारण इलेक्ट्राॅनिक मोबाईल इंटरनेट याचा वापरणेमुळे जगामध्ये भरपूर विकास झाला आहे त्याच्या कारणाने घरी बसलेल्या बस बसल्या बसल्या आपण भरपूर काम करू शकतो त्या कारणाने आपल्याला बाहेर जायची गरज नाही पडत आहे आपण घरी बसल्या बसल्या टिकीट बुक करू शकतो बँकिंगचं काम करू शकतो इंटरनेटचा भरपूर वापर होऊन राहिला आहे इलेक्ट्राॅनिक्स आले आहे ज्या कारणाने माणसाला काम नाही करावं लागत ते मशीनस करून देत आहे फ्यूचरमध्ये पण अजून काही आपण त्याच्यामध्ये बदलाव करू शकतो भरपूर बदलाव झालाय आपल्या विकानशील जगामध्ये त्या कारणाने आपण भरपूर सामोर पण गेलो आहो आणि आपण भरपूर सामोर जाऊ पण शकतो अगर आपल्या इलेक्ट्राॅनिक्स मशीनामध्ये आणखीन काही बदलाव झाले तर आपण भरपूर उपयोग करू शकतो आज मशीनचं काम जास्ती आहे माणसाचं काम कमी आहे त्यापण त्याप्रमाणे पण सामोरं जाऊन राहिलो आहो जग बदलेलच कारण जगामध्ये मशीनचं काम जास्ती होऊन राहिलं आहे आणि आपण घरी बसल्या बसल्या फारच कमी वेळेमध्ये आपण जो काम आपल्याला एक दीड एक दोन घंटा लागत होता तो आपण आपण आता पाच दहा मिनटामध्ये करून घेऊन राहिलो तर आपलं जग खरंच बदललं आहे